मी पहिला प्रोडक्ट मोबाईल घेतला होता पण त्याचा काय प्रॉब्लेम नाही परंतु दुसरा प्रोडक्ट हेडफोन घेतला त्याला बासला थोडा प्रॉब्लेम येतो आहे परत कनेक्शनला पण प्रॉब्लेम येतो आहे कनेक्शन होत नाही किंवा ॲटोमॅटिक डिस्कनेक्ट होतो आहे अधूनमधून आणि चार्जिंगला पण चार्जिंग करताना खूप वेळ घेतो आहे परत संपताना पण दोन तासामध्ये लगेच हे होतं आहे पण मी घेतेवेळी त्यांनी मला सांगतलं होतं की तो सहा तासापर्यंत चार्जिंग बॅक राहील आणि अधूनमधून बंद चालू होत राहतो तो आणि त्याची प्राईज जास्त होती आणि कंपनी मी घेतेवेळेस कंपनीने मला त्याचे चार्जिंग बॅकअप सहा तास सांगितला होता पण तो दोन तासच आहे आणि त्यासाठी